हॅलो माझं नाव माधुरी आहे मी केळझरला राहते गणेश मंदिराच्या मागे राहते मला नाही का माझ्या फॅमिलाला फॅमिलीनी घेऊन वर्धेला जायचं होतं असं पन्ना सच मीटर माझी मामा मामी काका काकू हो हो हो त्याची म्हणजे किंमत किती थोडं कमी नाही करू शकत का काहून माझा डिझेल पाण्याचा खर्च आहे तीन एक ह तीन एक हजारावरपर्यंत अच्छा ठीक आहे उद्या ये सांग येऊन जाते दोन एक वाजता गणेश मंदिरापाशी आहे मागे आहे येऊन जा दोन एक वाजता

हो ठीक आहे